मी पहिल्या पी पी एफ काढण्यासाठी मी त्या वेबसाईटला जाईन आणि तिथे वेबसाईटला गेल्यावर माझा मी युजर आय डी आणि पासवर्ड टाकेन आणि मी माझा आय आय डी लॉग इन केल्यावर पी एफ पोर्टल ओपन झाल्यावर मी तिथं पी एफ माझं चेक करेन आणि नंतर पी एफ ट्रान्सफरच्या ऑप्शनवर जाईन आणि तिथं ट्रान्सफरच्या ऑप्शनवर क्लिक करून मी माझा पी एफ ट्रान्सफर करेन आणि त्यांना जी मा जे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि माझा रहिवाशी म्हणून रहिवाशी पुरावा म्हणून तिथं आधार पॅन कार्ड माझं वोटर आय डी आणि लायसन्स वगैरे मी तिथे देईन आणि तिथे पी एफ माझं ट्रान्सफर करीन आणि ते आणि जर आणि जरी पी एफ माझं ट्रान्सफर झाला नाही तर मग पी एफ ट्रान्सफर झाला नाही मग मी त्यांच्या मेन हेड ऑफिसला जाईन आणि तिथे जाऊन साहेबांना भेटेन आणि तिथं मी माझी तक्रार त्यांना माझी अडचण सांगेन आणि तिथं माझी त्यांना अडचण सांगीतल्यावर म्हणेन त्यांना माझा पी एफ ट्रान्सफर झाला नाही आणि माझा पी एफ ट्रान्सफर झाला नाही आणि मी त्यांना माझे सगळे जे जे जी वेबसाईडची जी ही स्थिती आहे ती त्यांना दाखवेन आणि ते जे डॉक्युमेंट मागतील माझा आधार कार्ड पॅन कार्ड लायसन वेबसाईटला जी वे वेबसाईटला जे डॉक्युमेंट्स लागतात मी ते त्यांना जमा करेन आणि जमा केल्यावर सारं सारांकडून सारांना विचारेन माझा लवकरात लवकर पी एफ ट्रान्स्फर करा आणि मला ते क कळवा म्हणून